मी इयत्ता चौथीमध्ये असताना आम्ही आमच्या शाळेने धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या ज्या की जिल्हास्तरीय स्पर्धा होत्या आणि ग्रुपने धावायचं होतं जो पहिला जाईल त्याचा नंबर येईल यात मी फर्स्ट टाइम सामील झाले होते तर तो अनुभव खूपच छान होता त्यानंतर मी इयत्ता तिसरीमध्ये तिसरीमध्येही भाग घेण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला त्यामुळे मी इयत्ता चौथीमध्ये तो भाग घेतला होता आमच्या मॅडमनी आमची आधी तशी प्रॅक्टिस करून घेतली होती त्यामुळे स्पर्देमध्ये भाग घेताना काही अडचण आली नाही आणि आम्ही ती स्पर्धा यशस्वीरीत्या पार करू शकलो त्या ग्रुप त्या ग्रुप धावण्याच्या स्पर्देमध्ये आमच्या कॉलेजचा दुसरा नंबर आला होता तसेच काही ग्रुपमध्ये धावताना एक दोन मुली पडल्याही होत्या आणि त्या त्यांनी जिद्द सोडली नव्हती त्याही धावत होत्या तो अनुभव आमचा खूप मस्त होता त्यानंतर आम्ही जिल्हा लेवलमध्ये होतो त्यानंतर आमची स्टेट लेवलमध्ये स्टेट लेवलमध्ये आमची आम्ही सिलेक्ट झालो होतो त्यामध्ये आम्ही य अयशस्वी ठरलो तरीही आम्ही हार मानली नाही